नमस्कार मी ईश्वरी तर प्रश्न असा आहे की तुम्हाला खरोखरच बौद्धिक आवाहन देणारे पुस्तक तुम्ही कधी वाचले आहे का ते काय होते आणि कशामुळे ते इतके आव्हानात्मक होते तुम्ही या पुस्तकांवर मित्र किंवा परिवाराशी चर्चा करता का तर हो बौद्धिक आवाहन नाही म्हणता येणार त्याला इतकं मी तोत्ताेचान नावाचं एक पुस्तक वाचलं होतं आणि ते पुस्तक जेव्हा मी वाचलं तेव्हा मी सातवीत होते आणि तेव्हा नुकतंच माझं एक छोटंसं ऑपरेशन झालं होतं आणि ते ऑपरेशनमुळे मला खूप नेगेटिव्ह वाटायला चालू झालं होतं असं वाटायला लागलं होतं की आपण लहान आहोत आणि आपल्यासोबत हे ऑपरेशन का घडलं किंवा फार मला असं डिप्रेसिंग किंवा नेगेटिव्ह वाटायला चालू झालं होतं आणि तेव्हा मी हे तोत्ताेचान पुस्तक वाचलं आणि त्या पुस्तकामुळे मला त्या फेजमधून बाहेर यायला फार मदत झाली आणि एका प्रकारे बौद्धिक आवाहनार्थ म्हणू शकतो कारण मी एका वेगळ्या वैचारिकतेमध्ये होते ते पुस्तक वाचल्यानंतर अर्थात फार नाही पण थोडेफार मतं माझे नक्कीच बदलले ते म्हणजे की त्या तोत्ताेचान या पुस्तकात ती ती ती जी तोत्ताेचान ही मुलगी आहे जापनीज मुलगी आहे ती ती खूप नॉर्मल बॅकग्राऊंडमधून येते तिचं घर एकदम नॉर्मल मिडलक्लास फॅमिली एका शाळेत जाते ती त्या शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे मुलं असतात काही फार हुशार असतात काही मिडीयम असतात काही मुलं स्पॅशली डिसेबल्ड म्हणजे कोणाचा तरी पाय अधू आहे किंवा अशा प पद्धतीचे वेग वेगवेगळे मुलं असतात तोत्ताेचान त्या मुलांसोबत कसं व्यवहार करायची किंवा ती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कसं आनंद पाह्यची हे त्या पुस्तकात मला वाचायला मिळालं वर्ग सुरू आहे समोर बाई शिकवत आहेत आणि ती मस्त खिडकीत बसून बाहेर येणारा पाऊस बघत आहे पक्षी बघत आहे पावसाचे थेम बघत आहे माती मातीचा सुगंध चा आनंद घेते आहे सुगंधाचा तर या सगळ्या गोष्टींमधून मला हे कळलं की प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही तक्रारी अडचणी असतात पण आपण त्याच्यावर आपल्या मेंटालिटीने किंवा आपण त्याच्यावर कसा विचार करतो ती ते आवाहन आयुष्यातला आपण कसं घेतो आणि त्यावर कसं रिॲक्ट करतो यावर बहुतांश गोष्टी काय म्हणतात डिपेंडंट असतात त्यामुळे ते आत्तापर्यंत वाचलेलं एक फार बौद्धिक आवाहन देणारं पुस्तक आणि माझे थोडेफार विचार बदलणारं पुस्तक आहे असं मला वाटतं धन्यवाद